माझ्या जीवनातल्या पाच तारीख मला माहीत आहे त्या म्हणजे माझ्या जीवनात स्वतःचा म्हणजे वाढदिवसाची जन्मतारीख माझी स्वतःची एक सात शहात्तर बायकोची जन्मतारीख बापाची नाही माहीत ना माईची माहीत बायकोची माहीत आहे अकरा आठ ब्याऐंशी मुलाची पंचवीस नऊ दोन हजार तीन आणि मो लहान मुलाची एकोणतीस चार आणि माझ्या लग्नाची जिथून माझी बरबादी चालू झाली त्या तारखेची ती तारीख सात सात दोन हजार तीन